रेडिओमध्ये मुलाखत घेतात भाषण घेतात जेणेकरून आम्हाला कळते कलाकारांचे भाषणे असतात आणि रेडिओमध्ये बातम्या सांगतात मराठीमध्ये म रेडिओमध्ये जेणेकरून की आपल्याला ऐकाय करता की गाणे छान मराठी लावतात आणि टी वी टी वीचं म्हटलं तर मराठी नाटकं छान दाखवतात जेणेकरून लक्ष्मी निवास अशा प्रकारचे नाटकं दाखवतात घरोघरी मातीच्या चुली असे नाटके लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचे चित्रपट आशोक सराफ ह्यांचे चित्रपट दाखवतात गाणी लावतात मग जी याच्या मराठीच्या चॅनलवर गाण्याच्या चॅनलवर आणि हे अमुक मराठीच्या ह्याच्यार ते बरेच आणि रेडिओमध्ये छान अशा प्रकारच्या ऐकवण्यात येते की गाणे माहिती डॉक्टरांची मुलाखत पण घेतात लेखकांची मुलाखत हिरो लोकांची मुलाखत घेतात आणि ट टी व्हीमध्ये आपण बघू शकतो की आपण टी वी बघण्यात एवढे छान नाटकं कळते बा बातम्या पण कळू शकते तर आणि गाणे पण ऐकू शकतो आपण मराठीमध्ये जेणेकरून आपल्याला समजते आणि आवडही निर्माण होती नाटकामध्ये बरेच काही आपण बघतो हे ते लक्ष्मीनिवास तर झालं हे मुलाखत चंद्र हे गाण्यांच्या चॅनलमध्ये वेगवेगळे गाणे लावतात छायागीत प्रकार अशा गोष्टीचे ऐकवण्यात येते आणि गाणे हे मस्तपैकी आवड निर्माण होती मराठी टी व्हीमध्ये अजून पिच्चरही छान जुने दाखवतात